योग योगा क्लास लावायचा आहे

हो सांगा आता हा हा हो का फी किती आहे फीज किती आहे

हो का गर्ल्ससाठी अलग आहे का की गर्ल्स बॉईज एकत्र आहे हो का

आम्ही विचार करून सांगतो उद्याला परवाला

नाही नाही फर्स्ट टाइम आहे नाही नाही अ हो कॉलेजमध्ये केला आहे पण असे क्लासेस वगैरे कुठे लावले नाही

हो का